मोबाईलमध्ये आता सगळंच काही यूट्यूबमुळं सगळी माहिती मिळते त्याच्यामुळे यूट्यूब काढलं की त्याच्यात बागकामाबद्दल सगळ्याच विषयी माहिती मिळते त्यामुळे त्याच्यातून आम्ही बागकामाविषयी खूप नव्या गोष्टी शिकलोत म्हणजे कुठल्या झाडांना कुठलं खत घालायचं त्यांचे ही कधी करायची छाटणी कधी करायची फुलांच्या असं ह्याच्यातसुद्धा मोगऱ्याचं झालं हे झालं ते खूप छान असं फरक पडलंय खत कोणते घालायचे त्या त्यानुसार आ्ही यूट्यूबनुसार आम्ही सगळं व्यवस्थित आमच्या बागेत करून पाहिलाय त्याच्यामुळे त्याचा परिणामा आमाला खूप छान झालाय भरपूर आमच्या झाडांना फळं येतायत